आमच्या भागामध्ये इथे खूप लोकं अंधश्रद्धावर विश्वास ठेवतात त्यामध्ये आम्ही नाही पण शेजारचे लोक खूप ठेवतात त्यामध्य्ये ते एवढं मोठं करोडो रुपयाचं घर बांधता आणि त्याला दहा रुपयाची लिंबूमिरची बांधता ते चाळीस लाखाची गाडी घेता पण त्याला दहा रुपयाची लिंबूमिरची बांधता ते कोट्यवधी रुपयांचं घर बांधता आणि त्यावरती घोड्याची नाळ लावता तर हे खूप चुकीचं आहे कारण की जर घराचा पायाच पक्का नसेल तर ते दहा रुपयाची लिंबूमिरची आणि पन्नास रुपयाची घोड्याची नाळ त्यांना काहीच करू शकणार नाही त्यांना पूर्णपणे सांगणार आहे आम्ही की असे करू नका यानी अंधश्रद्धा वाढते यामुळे तुमच्या येणाऱ्या पिढ्या पण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतील आणि कोणी विज्ञानावर विश्वास ठेवणार नाही कारण की घराचा पायाच जर पक्का नसेल तर ते दहा रुयायचे लिंबूमिरची आणि पन्नास रुपायची घोड्याची नाळ काय करणार जर तुम्ही गाडी नीट नियमामध्ये राहून चालवलीच नाही तर ती चाळीस लाखाच्या गाडीला तुम्ही संरक्षणासाठी लावलेली दहा रुपायची लिंबूमिरची काय करणार त्याचं तर ॲक्सिडंट होणारच आहे त्याच्यामुळे अंधश्रद्धेवर इथले लोक खूप विश्वास ठेवत आहे आणि ते नय करू म्हणून आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन एक कार्यक्रम घेणार आहे कार्यक्र कार्यक्रमात आम्ही शिकलेले सवरलेले सर्व लोकं घेऊन येणार आणि त्यांना त्यांचं मत प्रत्येक गोष्टीवर व्यक्त करायला लावणार जेणेकरून त्यांच्या येणाऱ्या पिढ्या ह्या याच्याकडून काही धडे शिकेल आणि इथून पुढे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणार नाही